आमच्याकडे खास करून स्त्रियांचे कपडे शिवले जातात पुरुषांचेही शिवले जातात आणि लहान मुलांचे देखील शिवले जातात पण खास करून स्त्रियांचे कपडे शिवले जातात त्यातही विशेष म्हणजे कुर्ती ज्या कुर्ती आम्ही जास्तकडून शिवतो त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती शिवण्यात येतात आणि आम्हाला त्या वेगवेगळ्या डिझाईननुसार शिवून द्यायला लागतात ज्याप्रमाणे ग्राहक आम्हाला मागणी करतो किंवा त्यांच्या मागणीनुसारच आम्हाला शिवून द्यावे लागतं आणि हे कपडे शिवून देण्यासाठी आम्हाला कधी एम्ब्रॉयडरीच्या मशीनचा वापर करावा लागतो तसेच आमच्याकडे आधुनिक शिलाई मशीन आहेत ज्या फार स्पीडनं आणि खूप फिनिशिंगनं चालतात त्यात शिलाईवगैरे जे आहे ते अनफिनिश नसते म्हणजे साफसुतरी शिलाई असते आणि फार वेगानं त्या मशीन चालतात तसेच आम्ही कपड्यांना जास्त चांगल्या प्रकारे देण्यासाठी प्रेस एम्ब्रॉयडरी मशीन ओव्हलॉकची मशीन ह्या काही ॲडव्हान्स मशीनी आम्ही वापरतो